हो मी पण बाहुल्या किंवा पावसात कागदी बोटी तयार करणं हे मी शाळेत असताना शिकलेली आहे शाळेत खरोखर विद्यार्थ्यांना हस्तकला हा हस्तकला किंवा इतर काही तरी कलाकृत्या ह्या शिकवल्या जातात जसं की आम्हाला कार्यानुभव या विषयामध्ये खूप प्रकाराच्या हस्तकला शिकवल्या गेल्या होत्या घोटीव कागदांपासून वेगवे विभिन्न फुलं बनवणं सजावटीच्या वस्तू बनवणं कागदी शोपीसं बनवणं त्याचप्रकारे कागदी बोटीही आम्ही खूप बनवल्या आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसात वर्ग शाळेच्या आवारात वाहणाऱ्या त्या छोट्या छोट्या डबक्यांमध्ये त्या बोटी बुडवल्यात सुद्धा किती आणि शर्यती सुद्धा लावलं की तुझी बोट किती पुढे जाते माझी बोट किती पुढे जाते अशा प्रकारे त्या गमतीजमती आम्ही केल्यात आणि शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना हस्तकला हा विषय शिकवला की त्यातला लपलेला कुठंतरी छंद किंवा त्यांचं त्यांची कला ही बाहेर येण्यास मदत मिळते म्हणून हा विषय शाळकरी विद्यार्थ्यांना देणे हे कोणत्या दृष्टिकोनाने वाईट नव्हे तर यामध्ये या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्या बालपणाच्या सुंदर अशा आठवणी असतात मला आठवते की मी तर कार्यानुभव या विषयामध्ये मला मिळालेल्या प्रत्येक हस्तकलामध्ये खूप चांगल्या प्रकाराने गुण मिळवून यशस्वी व्हायचे आणि त्या मिळालेल्या छोट्याशा वेरी गुड किंवा गुड मध्ये जो आनंद असायचा तो आत्ता कित्तीकही चांगल्या वाक्यामधून जर तुम्हाला संबोधित जरी केलं तरी तो आनंद तुम्ही त्या आनंदाशी निगडित करूच शकत नाही तो वेगळाच आनंद होता आणि तुझं तुझे हस्तकं म्हणजे तुझ्या बनवलेल्या खोटीव कागदांचे फुलं कसे झाले सजावटीच्या वस्तू आणि त्याचबरोबर दिवाळीच्या वेळेस तर आम्हाला असले उपक्रम सुद्धा मिळायचे की घोटीव कागदांपासून किंवा कागदांपासून सजावटीच्या वस्तू कंदिल तारा असे काही काही विभिन्न प्रकाराच्या वस्तू बनवून आम्हाला सादरीकरण करावं लागायचं त्यात जो आनंद मिळायचा तो खूप वेगळाच होता